अन्नपूर्णा रेस्टाॅरणकडे बोलता का ॲक्च्युली सर मी नेमकंच एक ऑर्डर दिलं होतं पावभाजीचं आणि मंच्युरियन नूडल्सचं तर हां ते आध्या रस्त्यात पोचलं का नाही नाही मी ते विचारायसाठी नाही ॲक्च्युली मला ते रद्द करायचं होतं कारण हो हो ते ऑडर रद्द करायचं होतं हो कॅन्सल करायचं होतं जे कॅश ऑन डिलेवरीच करणार होती म्हणा मी पण हो ते आता घरच्यांची थोडीशीच म्हणजे प्रॉब्लेम झाली तर त्यामुळे मग मला हॉस्पिटलला जावं लागलं तर म्हणून आता ती ऑर्डर तर मी घेऊ शकेल नाही म्हणून तुम्ही हां म्हणून ती तुमी कॅन्सल करून टाका लवकरात लवकर नाहीतर मग अच्छा तर मग काही प्रॉब्लेम तर नाही ना हां हां तसंच माझं नाव विलि हां हां लिहून घ्या ना विनिता गायकवाड हो हो हनुमाननगर जठार पेठ रोड फ्लोरल अपार्टमेंटच्या इथे हो हो हां तर हे कॅन्सल करून टाका हां हां ठीक आहे